हां नमस्कार सर हां गडा इलेक्ट्र हां गडा इलेक्ट्रिक दुकानमधून बोलता सर मी धा धाराशिववरून बोलतो सर सर तुमचं जे दुकानामध्ये काय काय प्रोडक्ट आहेत सर आम्हाला फ्रीज आहे समजा वॉशिंग मशींग आहे सर एकदा सर आम्हाला एक वॉशिंग मशीन आणि फ्रीजची आवश्यकता आहे

हां ठीक आहे सर आम्हाला सांगू शकता तुम्ही कोणत्या कंपनीचे आहे कारण आज मार्केटिंग मार्केटिंगमधी जे रँकिंग आहे फाईव स्टार फोर स्टार हां हां चला चला सर आणि सर हां ठीक आहे आणि हे समजा आम्ही घेतलो पंधरा टक्के हार्ड कॅश ठीक आहे ठीक आहे सर आमचं आमचं नशीबच आहे समजा मग अगर डिस्काऊंट भेटत असलं तर आम्ही विचार करू की म्हटलं

नाही ठीक आहे ठीक आहे तर बिलकुल बिलकुल सर समजा अगर आम्ही घेतलं तर नाही नाही ठीक आहे ठीक आहे सर कारण आम्ही आता बरेच प्रयत्न केलं पण तुमच्या दुकानाचं नाव सांगितल्यामुळं तुम्हाला डिस्टब बी आणि कॉल केलं तर तुम्ही पंधरा पर्सेंट डिस्काउंट देतो म्हटलं तर आम्ही विथ परिवारसहित ए आर आहे ठीक आहे सर कल कल ठीक आहे ठीक आहे सर बिलकुल बिलकुल कारण सर हां ठीक आहे सर जसं आता तुम्ही बोलता तर विश्वास ठेवून आम्ही नक्की विजिट विजिट देणार आहे सर आणि दोन म्हणजे एक वॉशिंग मशीन आणि एक फ्रीज ठीक आहे सर ओके ओके ठँक्यू सर